हॅलो ॲमेझॉन का हां मी एक सात आठ दिवसापूर्वी एक जॅकेट मागवलं होतं तुमच्याकडे तर त्या जॅकेटचा नंबर आहे आर सी सी पाच सहा सात आठ नऊ दहा तर मला ते जॅकेट सध्या रद्द करायचं आहे कसं आहे नं ते जॅकेट म्हणजे म्हणजे मला एक सध्या माझ्याकडे दुसरं जॅकेट आलेलं आहे त्याच्यामुळं मला हे आता सध्या जॉकेट नको आहे तुमचं तर मी ते कॅन्सल करायच्या विचारात आहे म्हणून तुम्हाला फोन केलेला आहे त्यासाठी तर तुम्ही ते ऑर्डर माझी जॅकेटची कॅन्सल करा